बोला मी डॉक्टर रिषभ रंगारी बोलतोय तुमच्या बरोबर कुठे राहता तुम्ही

जसं की कोणत्या कोणत्या सुविधा नाही मिळाल्या कारण का आपणल्याल बघा कोविड नाईंटिनच्या टायमिंगला आपण घराच्या बाहेर फिरू शकत नव्हतो बरोबर आणि जर बाहेर पण फिरायचं असेल तर आपल्याला मास्क खूप इम्पॉर्टंट होटा होता सॅनिटायझिंग करण्यासाठी सॅनिटायझर इम्पॉर्टंट होतं बरोबर त्याच्याबरोबर आपल्याला लोकांपास्तून पासून जवळपास एक ते दोन हात या जास्त करून आपल्याला दूर राहावं लागत होतं बरोबर हां तर ह्याच्यासाठी राहिला गोत कारण का तो एक असा वायरस होता जसं की आधी सगळ्यात पहिले खोकला सर्दी ताप यामुळे कसं लगेच कोणाला पण होत होता जवळपास कोण राहिलं तरी तसंच पहित्ला तसंच पहित्ला हा रोग आहे पण तो बाहेरून आलेला आहे त्याच्यामध्ये लवकरात लवकर इफेक्ट केला पडला जातो म्हणून म्हणून आपण ह्याच्यापासून बाहेर निघालो पाहिजे कोणी ह्याच्यापासून डिफे इफेक्टेड नाही पडलं पाहिजे म्हणून आपण जास्त करून दूर राह्यचो है ना आणि मेन म्हणेज गव्हर्नमेंटचीच हे रूल होते की रुल्स आणि रेग्युलेशन होते की जोपर्यंत तुम्ही दूर रहाल तेवढंच तुम्ही सुखी म्हणजे खूष राहाल ठीक आहे तुम्ही जगू शकाल जर तुम्ही एकमेकांजवळ राहिलात जास्त प्रमाणात है ना त्यांच्या सान्निध्यात राहाल तर तुम्हाला काहीही होऊ शकतं डेथ पण होऊ शकते म्हणजे हां बरोबर बरोबर आहे सर पण कसं आहे सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे जीव है ना जीव इम्पॉर्टंट आहे आणि आतापर्यंत तुम्हाला तुम्ही सांगा तुम्हाला जर जगायचं आहे तर ऑब्वियसली कुछ पाने के लिये कुछ खोना पडता है है ना आणि ह्यासाठीच आपण आधी जसं जगत होतो तसंच जगण्यासाठी गव्हर्मेंटनं व्हॅक्सिनेशनचा हा पार्ट सुरु केला आहे हां सामान्य माणसांसाठी तर हा सुविधा फ्री मध्येच आहेत ना सगळ्यांसाठीच फ्रीमध्ये आहे आणि याच्यामध्ये दोन डोस होते एक पहिला डोस आणि एक दुसरा डोस आणि आता तिसरा ढोस पण सुरु झाला आहे बरोबर